मी ज्या भागात राहातो तिथे बौद्ध संस्कृती आणि मुस्लिम संस्कृती या दोन संस्कृती शी संबंध माझ्या संस्कृतीचा येतो तर त्या संस्कृतीचा संपर्क हा दररोजचा असंच आहे अनेक गोष्टीसाठी त्यांच्याशी संवाद होतो तसंच सण सणवारे किंवा काही वैयक्तिक अडचणीच्या काळातही त्यांच्याशी संपर्क येतो तर संपर्क हा दररोजच येतो असा प्रसंग किंवा दिवस नसतो की ज्यावेळेस आपला त्यांच्याशी संपर्क येत नाही तर त्यांचं हे आपल्या संस्कृतीशी आणि आपलाही त्यांच्या संस्कृतीशी संबंधच आहे तो दररोजच्या पातळीवरचा आहे